राज्यात अगदीच म्हणजे लहान दवाखान्यांपासून ते एक मल्टी स्पेष्टल स्पेशालिटी हॉस्पिटल्सपर्यंत अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत खाज आरोग्याच्या तर त्याबाबतीत सांगायचं झालंस तर जे खाजगी आरोग्यसेवेचे जे पर्याय उपलब्ध आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीनी पेशंटची रुग्णाची काळजी घेतली जाते त्यांचा आहार त्यांना हवं नको ते अगदी व्यवस्थित पद्धतीनी त्याच्याकडे लक्ष दिलं जातं आणि त्यानंतरही म्हणजे रुग्ण बरा झाल्यानंतरही त्यांचे काही फॉलोअप्स असतात त्याच्यातून रुग्णाची तब्येत आता व्यवस्थित आहे का त्याला अजून काही काळजीची गरज आहे का असं बघितलं जातं तर आणि तिथे स्वच्छता त्या दवाखान्यांमध्ये हॉस्पिटल्समध्ये स्वच्छता आणि रुग्णाविषयी त्यांना काय लागतं आहे ह्याच्याविषयी अगदी जाणीवपूर्वक बघितलं जातं तर त्या बाबतीत आपण जर सार्वजनिक रुग्णालयांकडे बघितलं तर त्याची परिस्थिती थोडीशी आपण म्हणू शकतो केविलवाणी आहे काही ठिकाणी रुग्णांना व्यवस्थित औषधं त्यांना लागणारा ऑक्सिजन मास्क वगैरे ह्याचं तुटवडा बऱ्याच ठिकाणी भासतो आपण बरेचसे न्यूजमध्येही पाहिल्या असेल ही गोष्ट पण ज्यांची परिस्थिती व्यवस्थित नाही आहे ती लोकं सार्वजनिक रुग्णालयांककडेच गोष्टी म्हणजे तिथेच आपला इलाज करून घेऊ शकतात कारण की खाजगी आरोग्य सेवेमध्ये प्रचंड पैसा लागतो आणि तुम्हाला जर सोयीसुविधा हव्या आहेत तर तुम्हाला तेवढ्या त्याच्यासाठी किंमत ही अगदी मोजावी लागते तर हो थोडीशी दारूण परिस्थिती आहे आज आपल्या आरोग्यसेवेची